हां हां हां मला जरा केकची ऑर्डर द्यायची होती कुठला कुठला आहे तुमच्याकडे म्हणजे व्हेज नॉन व्हेजमध्ये पण असते ना अंड आणि विदाउट अंड्याचं पण असते असे पण आहेत काय मग मला ना हां आहे हं मग त्यामध्ये तुमचे म्हणजे दुसरे कुठले फ्लेवर्स वगैरे पण येतात काय फ्रूट केक दुस आता मला सांगा हं मला आत्ता माझ्या मुलीच्या वाढदिवसासाठी हवा आहे मग त्यामध्ये जे ह्याचं डिझाईन करायचं होतं प्रिन्सेसचं बार्बीचं डिझाईन करायचं होतं मग हां मग त्यामध्ये म्हणजे तुमच्या मते किती वेटचा वगैरे असतील तो लागेल एक हां

मग ते तेच मग त्याच शंभरभर माणसं त्यांना पुरेल का तेवढा का आणि जास्त वाढवावं लागेल दीड किलो काय मग तुमचं त्याचं प्राईजिंग काय आहे म्हणजे कॉस्टिंग काय जातं आहे हां हां मग असं काय हां असं होय मग काय मग ओ रेड वेल्वेटमध्ये ते जास्त गोड होते काय मग आत्ता आतला बेस जर रेड वेल्वेटचा ठेवला आणि वरती जर क्रीम तुम्ही गुलाबी किंवा व्हाईट कलरची किंवा दुसरा कुठला कलर चालणार नाही बसणार नाही त्याचा

ह म्हणजे किती हा होय मग तुमचा मला एक चार दिवसात पाहिजे ज्या तारीख क त्या हे चार तारीख आहे ना तर दहा तारखेच्या आसपास तो असेल त्याच्या अलीकडं पण होऊ शकते म्हणजे सेलिब्रेशन बड्डे दिवशी सेलिब्रेशन असं ठरलेलं नाही आहे ना त्यामुळे दुसऱ्याला दिवस पण आहे ठीक आहे ठीक आहे चालेल मग तुमचा शॉपचा ॲड्रेस सांगाल का म्हणजे मी आता सोशल मीडियावरून घेतला होता तुमचा नंबर

बरं बरं चालते मग तुम्हाला एकदा भेटून जातो मी आणि मग पुढचं ठरवू या मग त्यामध्ये काही कमी जास्त होणार का नाही पैसे बरं बरं ठीक आहे ठीक चालते आले की फोन करते मग हां ठीक आहे